मला असे वाटते की बाईकिंग जगतातील काही सर्वात मोठे ट्रेंड आहेत जसे की लेह लडाख या मार्गावरती बाईकिंग करणे म्हणजे बुलेट चालवणे कोस्टल रोड जे आहेत काही कर्नाटक भागामध्ये त्या कोस्टल रोडवरून अनेकांना ब बाईक चालवण्याचे अनेकांचे स्वप्न असते त्यानंतर मुन्नार येथील जे वळणावळणाचे घाट आहेत त्यावरून देखील बाईक चालवण्याचे अनेक लोकांचे स्वप्न असते सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आणि विशेष करून पावसाळ्या पावसाळ्यामध्ये ब बाइकिंग करणे हे मला वाटते की जगातील सर्वात मोठे ट्रेंड आहे जाण्याची अशी बरेच ठिकाणं आहेत तुम्ही बऱ्याच ठिकाणी बाईकवरती जाऊ शकता जसे की मी सांगितल्याप्रमाणे कोस्टल रोड सह्याद्रीमधील अनेक किल्ले जे आहेत ते तुम्ही बाईकमध्ये बाईकवरती जाऊ शकता लेह लडाख हा मार्ग अतिशय प्रसिद्ध आहे बाइकिंग जगतामध्ये मुन्नार मुन्नारच्या भागामध्ये अनेक असे घाटातील रस्ते आहेत ज्यामध्ये अनेक लोक बाईकिंग करण्यासाठी उत्सुक असतात असे बरेच मार्ग आहेत ज्याबद्दल मी सध्या खूप जास्त उत्सुक आहे